लांब पल्ल्याच्या बाईकिंग प्रवासात निरोगी राहण्याकरता आपण जास्त जेवण न करता लाईट समजा फ्रूट सोबत पाण्याची बॉटल कारण जास्त जेवण केल्यामुळं गा बायकिंग करण्यासाठी पाठीदुखीचा प्राब्लम उद्भवतो त्यामुळे कधीबी लक्षात ठेवण्याऐवजी गोष्ट आहे म्हणजे बाईकिंग प्रवासात करतेवेळेस जास्त जेवण न करता बायकिंग केलेलं चांगलं समजा खांद्याचा त्रास अगोदरपासून असला तर बायकिंग जास्त केलं तर त्रास उद्भवतो त्यामुळं कंटिन्यू बायकिंग न करता एक एक घंटा बायकिंग करून थांबत थांबत गेलेला चांगलं खाद्यपदार्थ सोबत घेणं गरजेचे